एक्याण्णव तीस नव्याण्णव त्रेसष्ठ बावीस पंच्याण्णव सत्तावीस सदोतीस झिरो चार ब्याऐंशी अठ्याहत्तर अठ्याऐंशी चोवीस तास शहाण्णव अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचेचाळीस बावीस पस्तीस सत्याण्णव त्रेसष्ठ एकसष्ठ झिरो आठ पंधरा